मी आता काही दिवसाआधीच ओरियन कंपनीचा सीलिंग फॅन मागवलेला आहे हा सीलिंग फॅन खूप चांगला निघालेला आहे पंखा जो आहे त्याची हवा चांगली येते आहे कुठलाही आवाज होत नाही आहे गरगर आवाज येत नाही आहे पंख्याचा आणि पंख्याची जी वायरिंग आहे कॉपर वायरिंग त्याला जी केलेली आहे ती वायरिंगसुद्धा खूप चांगली आहे पंख्याला जे कंपरेसिव्ह लावलेले आहे ते कंपरेसर पण खूप चांगले आहे पंख्याच्या ज्या पात्या आहेत त्या पात्या पण चांगल्या क्वालिटीच्या आहेत जाड आहेत त्यामु मु मुळे त्या फिरतांना खूप इझिली फिरतात आणि हवा जी आहे ती वरून खाली डायरेक्ट लागते आहे ह पुण्या रूममध्ये हवा जाते आहे आणि याच्या जे वायरिंगस वगैरे जी त्याच्यासोबत आलेली आहे जे बंडल्स त्याच्यासोबत मिळालेले आहे ते खूप चांगले आहे त्या एकंदरीत हा जो पंखा आहे हा सर्वांना खूप आवडलेला आहे आणि या प्रॉडक्टमध्ये मी सॅटिस्फाईड आहे